माझा मोबाईल क्रमांक बदलल्यामुळं काय झालं माहीत आहे का सध्याची परिस्थिती डिजिलॉकरमध्ये ते मला अद्ययावत करायचं आहे आणि ते मला समजत नाही की ते कशा पद्धतीने करायचं आहे आणि सध्या मी एक खूप प्रयत्न केले की ते कशा पद्धतीनं करायचं वेगवेगळ्या माध्यमातून मी ते चेक केलं की नेमकं डिजिलॉकरमध्ये मोबाईल क्रमांक अद्ययावत कसा करायचा आहे तर तू मला सांगू शकशील का की नेमकं ते कशा पद्धतीनं नवीन मोबाईल क्रमांक अद्ययावत करायचा आहे तू माझा मित्र आहे नक्कीच तू याच्यामध्ये माझी मदत करशील आणि मला समजावून सांगशील की मग तो नेमका कशाप्रमाणे अद्ययावत करायचा आहे माझा जुना मोबाईल क्रमांक हा बंद पडल्यामुळे मला तो नवीन पद्धती प मध्ये डिजिलॉकरमध्ये अद्ययावत करायचा आहे नक्कीच तू मला यामध्ये मार्गदर्शन करशील